एज्युकेशन राईटस मीन्स मतलब आमच्या इकडे खूप एज्युकेशन्स राईटस आहे जशी जशी की आम मतलब आमच्या मतलब पहले मुलगीला शिकू नाही देत होते जसं आता मुल मुलगीला भेटली आहे एज्युकेशन राईट आणखीन इक्वल ट्रीटमेंटस ऑफ ऑल रिलिजन्स मतलब ते जातीवातीचा आमच्या इकडं खूप राहते जसे आमच्या इकडे मी एस सी आहे जसं आमच्या इकडे बाबासाहेबांनी खूप काही केलं आहे मतलब ते आपल्या लाईफमध्ये खूप सक्सेसफुल झाले त्यांनी आमच्यासाठी लोकांसाठी खूप काही केलं आहे त्यांनी बुद्धिस्ट धर्मासाठी मतलब एस सी लोकांसाठी जसे आम्ही शाळेत जातो आणखीन ते हे निघत राहते काय म्हणतात जसे ते काय निघतात कॉलरशीप वगैरे निघतात त्याच्यामध्ये आमच्या मतलब हर कॉलरशीपमध्ये बाबासाहेबांनी आम्हाला हे केलं आहे मतलब बहो खूप सपोर्ट केला आहे मतलब हर पल कॉलरशीपमध्ये आमचं राईट आहेच आहे एज्युकेशनल राईट पण आता मुलीला भेटते बाबासाहेबच्या वजहनं आणखी सर्व मतलब बरोबर आहे आणखी कास्ट कल्चरल खूप चाल चालू असतो पुऱ्या महाराष्ट्रात वगैरे तर ते बरोबर तर नाही वाटत वाटते मला कास्टच्याबद्दल